फार पूर्वीपासून आपल्याकडे कुटुंबामध्ये पुरुष आणि स्त्रियांची भूमिका ही निश्चित असे निश्चित असते पुरुषांनी आ अर्थार्जन करायचं आणि स्त्रीची घराची जबाबदारी सांभाळायची असं एक ढोबळ गणित आपल्या समाजामध्ये मांडलं गेलेलं आहे परंतु आता बरेचसे पुरुष घरातल्याही कामाची विभागणी स्वतःकडे घेतात आणि स्त्रिया ही घरच्या कामासोबतच बाहेरची आघाडी सांभाळतात तर कुटुंबातील पुरुष आणि स्त्रियांनी त्यांच्या कामाच्या आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार आपल्या कामाची विभागणी करायला पाहिजे त्यांच्या बाहेरच्या अर्थार्जनाची वेळ सांभाळून घरातल्या कामाकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि पारंपरिक जे आपले विचार होते की स्त्रिया वर्षानुवर्ष घर आणि कुटुंब सांभाळत आल्यात त्यामुळे त्या त्यांची भूमिका अशी तयार झाली की त्यांनी घरातच राहिलं पाहिजे आणि पुरुषांनी बाहेरचा सगळा डोलारा सांभाळला पाहिजे कुटुंबाच्या अर्थार्जनाचा आणि कुटुंबाच्या संरक्षणाचा पण आता दोन्हीही भूमिका या सारख्याच आहेत आणि वेळ पडली तर पुरुषही घरामध्ये स्त्रियांना कामामध्ये मदत करू शकतात आणि स्त्रिया तर बाहेरच्या आघाड्यावरती आता लढायला सिद्ध झालेल्याच आहेत तेव्हा ह्या दोन्ही भूमिका जरी पारंपरिक असल्या तरी त्या कुटुंबासाठी खूप पोषक अशाच असाव्यात आणि कामाची विभागणी पण त्यांनी त्यांच्या अर्थार्जनाच्या वेळेनुसार करावी अशी अपेक्षा आहे